झाडं लावायचे मट म्हटलं की खूप काही खूप अवघड काम नाही आहे झाडं आपण शेतामध्ये लावतो जांभळाची झालं निंबोनीचे झाले आंब्याची झाडं आपण झाडं लावतात घरी पहिलं आपण आंब्याच्या घुयाम टाकतो मातीमध्ये मग त्याच्यापासून ते झाड तयार होतात मग आपण त्यांना नि त्याच्या बाजूचं न तण काढून टाकतो आणि मग ते झाड आपण तयार करतो झाड लावतो शेतामध्ये पण झाड लावायचं म्हटलं की त्याला खत द्या त्याला फवारणी मारा हे करा ते करा खूप खर्च येतात आणि झाडं तर तीन चार वर्षानंतर मग झाडं मोठे मोठे होतात पण खर्च तर खूप सारे येतात झाडे झाडं लावताना घरी पण आपण कुंड्या कुंड्यामध्ये पण झाडं लावतात त्याला पण पुन्हा पाणी द्या त्याला ऊन तापली की ऊनतून सावलीत न्या सावलीतून पुन्हा ऊन दाखवा त्या झाडांना घरचे पण झाडं आपण तसं करतात पण कु एक कुंडीत शंभर रुपयाची भेट भेटतात विकत आणि अशा तर आपण दहा सेम दहा कुंड्या आणल्या तर आपले हजार रुपये तर दर दहा कुंड्या होत होतात